आपल्या धार्मिक प्रथांशी संबंधित असंख्य गाणी माझ्याकडे आहेत त्यामध्ये लावणी त्यामध्ये पोवाडे आहेत त्यामध्ये गोंधळ आहे जोगवा आहे त्यानंतर लग्नात गायली जाणारी गीते आहे लोकगीते अनेक गीते आहेत त्यामध्ये रूढी परंपरेबद्दल फार माहिती दिलेली जाते जसे की जात्यावरची गाणी आहेत तर अशी अनेक असंख्य गाणी आहेत माझ्याकडे आणि त्यातल्या त्यात मला ती जी जात्यावर जे गाणं म्हणतात सकाळी आपल्या देशामध्ये पूर्वापारपासून एक परंपरा चालू होती की लाईट आणि गिरणी वगैरे कशाचाही शोध लागण्याच्या आधी आपल्याकडे दळण जात्यावर दळलं जायचं आणि ते करण्यासाठी ते करताना सुद्धा महिला गाणं गायच्या तर ते जात्यावरची जे ओव्या असतात त्या ओव्या प्रचंड आवडतात मला आणि दुसरं म्हणजे गोंधळ जो असतो देवीचा गोंधळ ते एक प्रचंड ऊर्जा देणारं गीत असतं म्हणजे एक गोंधळ असतो त्यामुळे देवीचा एक जागर होतो आणि त्यामुळे ते प्रचंड एक स्फूर्तीदायक देवीचं वर्णन असतं आणि त्यामुळे बऱ्याच अशी माणसाला मा मानसिक स्ट्राँगनेस येतो आणि स्फूर्ती येते त्यामुळे मला जास्त सगळ्यात जास्त गोंधळ आवडतो